हॅलो संतोष अरे मागं काय झालं की मागच्या आठवड्यात इकडं सातारला येताना असा जे भरपूर पाऊस पडला त्या पावसात एक छोटासा अपघात झाला रे त्या अपघातामुळं काय झालं की माझं वॉलेटच हरवला अरे आणि त्या वॉलेटमध्ये माझा पासपोर्ट होता कारण पुढच्या पंधरा तारखेला हे बर्लिन फिल्म फेस्टिवलला जायचं आमचं ठरलं होतं त्यामुळे माझा पासपोर्ट हरवला आणि आता जायचं कसं असा एक असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे मग त्यासाठी त्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स वगैरे गोळा करावी लागतील काय करायचं आता परत कारण एक तर बर्लिन फिल्म फेस्टिवल तर मी मिस करू शकत नाही मग काय करायचं बरं याची मला माहिती पाहिजे होती आणि ती जी सुरवातीला जी पहिले आपण पासपोर्ट काढतो आपण जी तीच प्रोसिजर फॉलो करायची का पुन्हा नव्यानं आपण ही प्रक्रिया करायची याच्याबद्दल जरा माहिती पाहिजे होती आणि सगळ्यात महत्वाचं की माझ्या पासपोर्टचा कुठं मिसयूज होणार नाही ना कोणी गैरवापर करणार नाही ना याची एक मला खात्री करायची होती त्यासाठी मला काय काय करायला लागेल अगोदर तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केलेलीच आहे की बा माझा पासपोर्ट हरवलेला आहे त्याचा माझा मिसयूज कोणी करू नये आणि मला पुढच्या प्रवासासाठी पण त्वरित एका आठवड्याच्या एका दरम्यान किंवा दोन आठवड्याच्या दरम्यान तरी मला पासपोर्ट मिळाला पाहिजे असं मला वाटतं आहे कारण सगळं कारण एवढ्या आम्ही मनापासून शॉर्ट फिम्स वगैरे बनवणार आणि आपण तिकडं जाणार नाही त्या फेस्टिवलमध्ये तर त्याला काही अवकाश नाही की एकतर चोवीस एका वर्षातनं पहिल्यांदा तो फिल्म फेस्टिवल होत असतो आणि तो जर मिस केला तर अवघड होईल आणि पासपोर्ट हे माझ्यासाठी म्हणजे आत्ता तारखेला म्हणजे जर कुठं काय गेटपास झाला आहे तो जगात फिरायचा असेल तर बरोबर मग ती मला सांग काय करायची असेल प्रोसिजर आणि मी पुन्हा नव्यानं तो काढीन किती पैसे लागतील त्याची काळजी करू नकोस फक्त काय काय लागेल डॉक्युमेंट्स ते फक्त मला सांग आणि लवकरात लवकर कसं मिळेल ते पण सांग आपल्याला सनदशीर मार्गांनं जे कागदपत्र लागतील त्याची मी माहिती देईनच बरोबर आणि पुढचा मला बर्लिन फिल्म फेस्टिवल मला काही सोडायचा नाही त्या अनुषंगाने मला पासपोर्ट लवकरात लवकर कसा मिळेल नाही का जरी आत्ता तात्पुरता टेंटेटिव्हली काढून काढला तरी चालेल का याची पण मला माहिती सांग बरोबर आणि आपण एकंदरीत तिथं जर तशी गरज नसेल किंवा एखादा फेस्टिवलच्या हौशींसाठी जर काय एखादी स्कीम असेल की चार दिवसासाठी की पासपोर्टची गरज नसेल किंवा त्यां त्यांनी जरी काय दिलं असेल तर ते तरी सांग बरोबर आणि मी पण तिकडं फेस्टिवलला पण पहिल्यांदाच चाललेलो आहे आणि इकडं पण पासपोर्ट च्या नूतनीकरणाचा पण अर्ज पहिल्यांदाच भरतो आहे बरोबर तरी पण समजा मिळालाच कोणाला सापडला तर मी नवीन काढायची काही गरजच नाही परंतु नाही मिळाला तर नूतनीकरणाची जी प्रक्रिया आहे की ती मला समजून घ्यायची आहे त्यामुळे बघ शक्यतो लवकरात लवकर कसा मिळेल ते मला सांग आणि डॉक्युमेंट तर माझ्याकडे ऑलरेडी सगळे आहेत तर बघ विचार कर आणि मला सांग पासपोर्ट नवीन मिळेलच ठीक आहे ठेवतो मग ओके धन्यवाद